हॅलो नितीन टूर्स ॲन ट्रॅव्हल्स ना बरं दादा मी रोहित बोलतो आहे मला शिर्डीला जायचं आहे विथ फॅमिली तर आम्हाला गाडी बुक करायची होती आपल्याकडे होऊ शकेल ना पंधरा तारीख पंधरा तारखेला आम्हाला निघायचं होतं साधारण तीन दिवस आम्हाला फिरायचं आहे शिर्डी वगैरे करायचं आहे आणि घरी यायचं होतं आठ माणसं आहेत आठ हां आठ जण आहेत एक छोटा मुलगा आहे आणि सात मोठे आहेत कोणती गाडी द्याल आम्हाला नाही ती कंजेस्टेड होईल ना थोडी बरं बरं बरं ती आहे ना चालेल चालेल तेच्यात आठ होऊ शकेल ना आणि आमच्या असं जवळ थोडंफार सामान आहे होऊ शकेल ना तेच्यामध्ये बरं बरं बरं बरं आमचं भाडं काय होऊ शकतं या तीन दिवसामध्ये बघा आम्हाला कसं आहे आम्ही शिर्डीला जाणार एक दिवस तिथे राहणार आणि बाजूचं काय दाखवता येईल म्हणजे एखाद दोन ठिकाणं ती त्यांनी दाखवली तरी चालतील ती झालं की आम्ही दोन दिवसांनी परत येऊ बरं आणि आम्ही इथून सकाळी चार वाजता निघणार आहोत आम्हाला घरून पिकप करेल की बरं घरी येऊ शकेल ना तो ठीक आहे आणि आम्हाला हेच्यामध्ये आता गाडी ए सी असेल नॉन ए सी असेल रेंट वेगवेगळा आहे का बरं बरं बरं आम्हाला ए सीच हवं होतं अच्छा मिळू शकेल ना आणि आता हेच्या हे जे आम्हाला रेंट सांगितला याच्यामध्ये टोल आम्ही द्यायचा आहे की बरं टोल वगैरे सगळं तुमचं आहे ठीक आहे ठीक आहे आणि आजूबाजूचे थोडेफार लोकेशन्स त्यांनी दाखवले तर बरं होईल आम्हाला बरं आणि आम्ही रात्रीचा प्रवास नाही करणार आहोत आम्हाला सहसा दिवसाच करायचा आहे

बरं मी तुम्हाला कन्फम एक थोड्या वेळात कळवतो आमचं जसं ठरतं आहे त्याच्यावरती कळवतो आणि फिक्स करून टाकू या आपण चालेल थँक्यू